म्हणजे जास्त तर म्हणजे टी वीवर बातम्या येतात पण माहितेय काय जास्त म्हणजे जास्ततर फेकच बातम्या असतात जसं म्ह म्हणजे वर्तमानपत्रावर जे बातमी दर्शवली असते तेच खरी बातमी असते आणि न असं माझं म्हणणं आहे तर न्युजचॅनलवर पण दाखवतात आणि प् काही म्हणजे जे फेक चॅनेल असतात न त्यांवर फेक बातम्या दाखवतात जास्त आणि जे माझे प्रसिद्ध म्हणजे मला जे आवडलेले चॅनेल आहेत ते जसं आजतक ए बी पी न्यूज आणि काही म्हणजे वर्तमानपत्रावर अशी खरी खरी बातमी दर्शवली जाते तर मागील वर्षातील अशी वर्तमानांत बातमी आली होती की म्हणजे अमरावती रोडवर एका व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला होता तर म्हणजे त्या व्यक्तीला कोणी म्हणजे म्हणजे त्या व्यक्तीचा ॲक्सिडन खूप खराब परिस्थितीत झाला होता म्हणजे ते खूप वाईट झाला होता त्या परि व्यक्तीचा ॲक्सिडन तर कोणी पाहत नव्हतं तर अशाच एका रोडावरच्या व्यक्तीने म्हणत होता की त्याला त्याची मदत करा मदत करा तरी कोणीही मदत करत नव्हते शेवटी त्यांनी त्यानेच त्या व्यक्तीला उचलले आणि स्वतःच्या गाडीत बसवले आणि जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्याचा त्याला इलाज करायचा सांगितला तर मग त्याचा इलाज करून त्यांची नाव वगैरे विचारून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यानी सांगितले असं असं आहे आणि त्यांच्या घरच्यांना फोन लावून त्यांनी सांगितलं की तुमच्याच घरातील सदस्यांचा ॲक्सिडेंन झालेला आहे बा तुम्ही येऊन बघू शकता तर हे मला आवडलेली गो म्हणजे सर्वात जास्त आवडलेली न्यु बातमी आहे